मी ॲमेझॉन ॲपवरून इंटेक्स कंपनीचा स्पीकर ऑर्डर केला होता त्याची पॅकिंग खूप चांगल्याप्रकारे केलेली होती आणि त्याची बिल्ड क्वालिटी खूप छान होती त्याचा आवाज खूप क्लिअर आला होता